हॅलो हां बोला ना कोण बोलत आहे हो बोला बोला काय म्हणत आहे

हो चालेल कुठे होता इतके दिवस बरेच दिवस झालं तुम्ही मं दुकानाकडे आलेच नाही आहात का दुसरी कोण कुठून दो घेत आहे तुम्ही आता सध्या दूध अच्छा अच्छा हां हां यायला जमलं नाही का हां तरी मी म्हणत होते आशाता आलेच नाही दूध न्यायला मला असं वाटले की बाबा तुम्ही दुसरीकडून कुठून घेत आहे किंवा जे खेडेपाड्यातून जे लोकं येत आहेत वगैरे तिकडूनच घेत आहे की काय काय असं समजले मी

हो हो आपलं दूध एक नंबरचं असतं कॉलिटीचं असतं आणि फ्रेश असतं असं कधी नासत वगैरे नाही आहे किंवा चांगलं असतं आपल्याकडे बोलाना काय म्हणत आहे अजून कसे आहेत बरं बरं ठीक आहे चालू आहे कस्टमर येतात जातात घेतात अगदी आपला माल कॉलिटीचा असतो म्हणून नेतात कस्टमर खूप वाढले आहेत या पंधरा वीस दिवसांमध्ये

अजून तुम्हाला काय काय पाहिजे बिस्कीट आहेत आपल्याकडे पनीर आलेलं आहे चांगलं फ्रेश पनीर आलेलं आहे स्लाईडच्या स्वरूपात आहे आहे पुन्हा आता आपण काय केले मला काय पाहिजे पनीर पाहिजे का बरं बरं अगदी आपण कमी कॉन्टिटीमधून ते जास्ती कॉन्टिटीपर्यंतसुद्धा ठेवलेलं आहे तुम्हाला कमीत कमी पण किती पाहिजे आणि जास्तीत जास्त पण त्याचे पॅकिंग आपल्याकडे ॲवेलेबल आहे अजून काय पाहिजे तुम्हाला अजून आपल्याकडे बिस्किट ठेवलेली आहे पुन्हा आपल्या गरम मसाल्याचे पॅकिंग वगैरे ठेवलेली आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके ओके